आमच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा होते खरं तर एक शूरवीरांची राजधानी म्हणून असं खरं तर ओळखले जाते सांस्कृतिक पोषाख म्हटलं तर खरोखर पेहराव चांगलाय बाबा महिलावर्गाचं घ्या साडी पुरुष मंडळी बाबा लेहंगा शर्ट किंवा कुर्ता पायजामा किंवा पॅन्ट शर्ट अगदी तो एक चांगल्या पद्धतीचा पोशाख वगैरे आहे मी ती त्या त्या भागानुसार त्या त्या वास्तव म्हणजे राहणीमानानुसार तो त्यामुळं तो आम्हाला खरं तर योग्य वाटतच असतो आहे वगैरे ते शाळेतील मुलांचा घ्या वगैरे पॅन्ट शर्ट वगैरे येते म्हणजे ठरावीक टप्पे आहेत बाबा हां चला टोपी पॅन्ट शर्ट बाबा तू एक ती वातावरण निर्मित होत असते त्यामुळं ते शाळा असूद्यात किंवा मोठ्यांचा बाबा आता वयस्कर झाल्यात प्रवा प्रो मग त्या त्या टप्प्यावरती बाबा धोतर बंडी वगैरे येते ह्या पद्धतीनं त्यांचा पेहराव राहतोच दागिने म्हटलं तर खरं तर हे एक तिचं म महिला वर्गासाठी तर आहेच पण बाबा आता त्या टप्प्यावर आता पुरुष वर्ग सुद्धा त्या दागिन्यांचा म्हणजे हौशी झाल्यात बाबा चैन वगैरे ती अंगठी ह्या गोष्टी आहेतच आणि ते प्रत्येकाला हौस असतेच अगदी जे प्रत्येक वेळी प्रत्येकजण दररोज नाही पण की बाबा त्या त्या टप्प्यावर एखादा सण उत्सव वगैरे त्या टप्प्यावर मग आपल्या दागिन्यांचा आनंद घेत असतातच वगैरे इथे आणि ब पोषाख दागिने हा सण उत्सवामध्ये तर खरं तर ब नवीन नवीन पोषकांनी तर फुलून दिसणाऱ्याच गोष्टी आहेत त्या वगैरे अगदी चांगलेच